हॅलो सर हां सर मी एक दहा तारखेला बघा दहा जूनला एक स्मार्टवॉच घेतलं होतं आणि त्या स्मार्टवॉचबरोबर मला एक प्रोमो कोड मिळालेय तो कसा अप्लाय करायचा आहे हे मला सांगशाल का हां सर हां आहे आहे मोबाईल हातात आहे हां काय करू ॲमेझॉन ऑप ओपन करू ओके हां एक मिनटं हां सर हां केलेलं आहे काय करायचं त्याच्यामध्ये सर्विसेस ओके सर्विसेस सिलेक्ट केलं त्याच्यामध्ये ऑर्डर ओके हां ऑर्डर सिलेक्ट केली मायऑर्डरवरती गेलो तिथं हां आलेला आहे प्रोमो कोड काय करायचं तिथं ओके ओके हां एंटर केला केल्यानंतर काय करायचं प्रोमो कोड टाकल्यानंतर हां चेकआउटवर स्वतःचे चित्र काढायचं ठीक आहे हां एक मिनटं सर हा फोटो अपलोड करतो झालेला आहे आता काय करायचं ठीक आहे म्हणजे प्रोमो कोड मला अप्लाय झाला आता त्याचे मला बेनिफिट कधी भेटणार पुढच्या खरेदीच्या वेळेस म्हणजे सर प्रत्येक खरेदीवर मला किती सवलत लागू होईल इथून पुढं त्या प्रोमोकोडच्या दहा टक्के प्रत्येक खरेदीवर का ओके सर थँक्यू थँक्यू